होय मी मोबाईल डेटा आणि वायफाय दोन्हीपण वापरतो कारण मोबाईल डेटा हा यवतमाळमध्ये एअरटेल सिम खूप फास्ट चालते आणि सर्वात जास्त समस्या येणारं नेटवर्क म्हणजे जिओ यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिओ नेटवर्कचं काहीच नेटवर्क नाही आहे त्यामुळे आम्हाला इथे अभ्यास करायला खूप त्रास जातो काही आम्हाला मोटिव्हेशनल गोष्टी पहावयाच्या असतात युट्यूबवर त्या आम्ही पाहू शकत नाही त्यामुळे